रिकामा वेळ घालवण्यासाठी आपण आजकाल खूप साधनं पर्याय उपलब्ध झालेले आहेत आपल्याला त्यातील सगळ्यात जास्त ओघ असलेला पर्याय म्हणजे स्ट्रीट शॉपिंग घ्या नाही तर नका घेऊ जाऊन बघा फिरा वाटलं तर घ्या टाईमपास चांगला होतो दुसरं म्हणजे मॉल मॉलमध्ये एकदा सकाळी गेलो की रात्र झाली तरी कळत नाही म्हणजे मॉलमध्ये तुम्हाला फूड ग्रॉसरी कपडे गेम्स सिनेमा हॉल्स सिनेमा बघा खाण्यासाठी वेगवेगळे स्टॉल्स उपलब्ध असतात परत मॉलमध्ये आजकाल खूप हे पण चालू असतात म्हणजे गाण्याचे वगैरे कॉन्सर्ट पण चालू असतात वेगवेगळ्या परत तुम्ही शॉपिंग करा काहीही पाहिजे सगळं एका ठिकाणी भेटेल टाईमपास पण होतो वेळ उ अ सत्कारणी पण लागतो आणि सामान पण घेता येतं आणि लहान मुलं खूप खुश होऊन जातात परत आता मॉलमध्ये पब पब पण चालू झाल्यात डान्स भार चालू झाल्या आहेत अजून अजून म्हणजे मेट्रो जंक्शन मॉल मॉलमध्ये तुम्हाला काही सेवा घ्यायची असतील म्हणजे ब्युटी हेअर या संदर्भात तर ते पण सहज उपलब्ध असतं वेळ पण चांगला जातो आराम पण मिळतो आणि दुसऱ्या ठिकाणी कुठे जावं लागत नाही मोठमोठे गार्डन पण खूप ठिकाणी आता आहेत आणि गार्डनमधे पण बघण्यासारखं पण बरंच असतं फिरण्यासारखं पण असतं आरामदायक बसू पण शकतो गेम्स पण असतात बऱ्याच प्रकारचे त्यामुळे तिथे पण वेळ चांगला जातो